मराठी लोक मराठी भाषेचा वापर दुसऱ्यांसोबत असा करतात ज्यांना ती मराठी भाषा येत नाही ते त्यांच्या भाषेत बोलण्याचा प्रयत्न करतात जसे समोरच्याला हिंदी येत असेल तर ते थोडं मराठीतले शब्द हिंदीतले शब्द असा मिक्स मिक्स करून त्यांना सांगतात अजून समोरच्याला समजलं पाहिजे असा प्रयत्न करतात काही स् अर्थ समजत नसेल हिंदीतला त्यांना म किंवा समोरच्याला समजत नसेल तर ते काही क्रिया करून सांगतात हाताच्या क्रिया किंवा काही तर त्यांना समोरच्याला लवकर लक्षात येईल जसं म् मराठी भाषा आपल्याला येते बट समोरच्याला नाही येत तर आपण त्यांच्या भाषेचा थोडा वापर करून सांगतो आपण पूर्णपणे त्यांची भाषा नाही बोलू शकत तर आपण त्यांना आपल्या भाषेत त्यांना सांगतो की असं करा तसं करा अँड इंग्लिश जर येत असेल तर खूपच उत्तम कारण जर मराठी भाषा नसेल येत तर एक म मधली भाषा राहते की इंग्लिश ते समोरच्यांनापण येते तर आपण आपण त्यांना तसं इंग्लिशमध्ये पण सांगू शकतो की त्यांना लवकर समजेल अजून मराठी भाषेतले काही शब्द हिंदीसोबत असे निगडित असतात तर समोरच्याला समजावणं थोडं सोपी जाते तर आपण मराठी भाषा समोरच्याला नसेल येत तर अशाप्रकारे समजावू शकतो